माझा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट मला ना लहानपासूनपणापासून खूप आवडायचं कारण लहानपणापासून तर मी क्रिकेट बघित बघतच आला आहे कपिल देव महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर यासही मला खूप आवडायची क्रिकेट बघायला पण खूप आवडायची माझ्या पप्पा पण बघत राहताना मी पण छोटा होतो तेव्हा बघत होतो त्यांच्यासोबत मग जे असं खेळताना खूप आवडायचं म्हणजे अकरा प्लेस कसे मांडतात त्यांचे कशी रणनीती असतात ते बघायला खूप आवडायचं आणि कसे ते असे मांडतात खेळाडू म्हणजे कसे खेळतात आणि तो त्यांचा राग पण काढत होता ना तो मला खूप आवडायचा एकमेकावर प्रेम कसं दाखवायचं कसे ते स्ट्रॅटजी करतात रणनीती बनवतात हे मला खूप आवडायचे आणि आता मोठा झाल्यावर आता मला खेळायला तर चान्स भेटतोच आता मी कॉलेजमध्ये शिकतो आमच्या कॉलेजमधून जे स्पोर्ट्स होतात खेळा खेळाचे प्रक्रिया त्या खेळापासून मी खेळायला जातो तिकडून आमच्या युनिवर्सिटीमध्ये आहे तिकडे खेळायला जातो तिकडे दुसऱ्या कॉलेजबरोबर कंपीट करतो आणि ते मला खूप चांगलं वाटतं दुसऱ्या नवीन नवीन खेळाडूशी पण बोलायला आणि त्यांच्यापासून काहीतरी शिकायला नी काय तरी रणनीती ते कसे खेळतात हे बघायला मला खूप चांगलं वाटतं आणि मी खूप तर त्यांच्याकडून शिकलाच आहे म्हणून मी मला अजून अजून माझे खेळाचे म्हणजे खेळाचे टेक्निक्स म्हणू अजून स्ट्रेटजी म्हणू रणनीती ते खूप काही वाढवू शकतो मी कारण गेम जे आहे ते मला एम एस धोनी खूप आवडायचं त्याच्यामुळेच तर मी खूप या क्रिकेटच्या मागे असं पळत पळत आलं आहे एम एस धोनी आता चेन्नई सुपरकिंगचं जर कॅप्टन आहे आय पी एलमध्ये मला आय पी एल आवडते आय पी एलमुळेच मला सग खूप क्रिकेटचे अजून लगाव वाढला कारण आय पी एलनेच मला असं एक स्ट्रॅटजी शिकवली की असं कसं मांडायचं असं जाग्यावर कुठल्या प्लेअरला मी पण आमच्या टीमचा कॅप्टनच होता आणि ते एम एस धोनीकडून खूप शिकला मी की कसं ठेवलं आणि असं आपली ते कधी पण ना कुठले पण ओपोजिटची टीम आहे समोरची टीम आहे त्यांच्याकडून ना ते कधी घाबरत नाहीत असं ते स्वतःचं डोकं एकदम शांत ठेवतात म्हणून त्यांना कॅप्टन कुल पण म्हटलं जातं आणि ते कधी पण बघत असतात ना त्यांची डोळे एकदम बात सारखी इकडे तिकडे बघत असतात कुठे कुठला प्लेयर काय करत असतो आनि तो पुढचा समोर आहे तो कसा खेळणार आहे त्याप्रमाणे तो त्यांच्या बॉलरला पण सांगतो तो असा बॉल टाक तसा बॉल टाक म्हणजे त्याप्रमाणे त्यांची विकेट घेता येईल अजून अजून सांगितलं जाईल तर त्यांच्याबद्दल तर खूपच आहे त्यांनी दोन हजार सोळामध्ये जो वर्ल्डकप जिंकवला त्याची प्रशंसाच करतो मी आणि मला त्यामुळे तसं खेळायला खूप आवडतं त्यांच्या त्यांच्यापासून तर माझी माझी इम्प्र इंस्पिरेशन खूप भेटले मला आणखी सांगू म्हणजे तर मला हा गेमनं मला मोस्ट खूप तर बॉलिंग करायला आवडते माझी जी बॉलिंग आहे ना ती स्पीडची आहे म्हणजे मी खूप फास्ट पळत येतो आणि बॉल टाकतो म्हणून मला फास्ट बॉलर पण दिला जातो आणि मी कॅप्टन पण आहे आमच्या टीमचा म्हणून मला बघावं लागतं कुठे प्लेयर कसा मांडला पाहिजे म्हणून मी तसा बॉल टाक टाकल्यानंतर तो खेळाडू तसा बॉल मारणार आणि आमचा जो प्लेअर मांडलेला आहे त्याच्याकडे जाऊन पडणार म्हणून तर असं मांडायला खूप खूप असं स्ट्रॅटजी बघायला लागतात म्हणून मी एम एस धोनीकडून खूप शिकला ते स्टोरी कसा मांडायचा वगैरे इकडे तिकडे आता तर मी एवढं खेळायला जात नाही म्हणजे या तीन चार महिन्यात कारण आमची परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे नाहीतर आता दोन तीन महिन्यात पुढच्या आमचा स्पोर्ट्स जो आहे तो सुरू होणार आहे आणि त्या स्पोर्ट्समध्ये क्रिकेट तर होणारच आहे आणि आवश्यकता तर लागेलच आहे म्हणून आताचपासून मला तर निवडावंच लागेल कोणकोण खेळणार आहे वगैरे कसं खेळणार त्यांची निरीक्षण करावं लागेल कसं खेळू शकता हा हा माणूस कसं खेळतो तो कसा खेळतो त्याची बॅटिंगची कशी कला आहेत बॉलिंगची कशी कला आहे हे पण बघावं लागणार मला म्हणून मी हे सगळं आतापासून बघायला सुरू करतो म्हणजे केलं आहे आता त्यांची क्रीडा चालू ठेवावं लागेल प्रॅक्टिस त्यांची म्हणून आता त्यांचे घेत पण आहे अभ्यास आता एक्झाम संपल्यानंतर ते चालू करणार आहे आणि म्हणून तो मला खूप आवडतो तो क्रिकेट तो क्रिकेट लहानपणीपासून तो खूप आवडत आला आहे म्हणून तोच खेळत पण आहे मी अजून कुठला खेळ याच्यापेक्षा खूप आवडला नाही म्हणून माझा तोच आहे खूप आवडता